पाण्याचा वापर कमीत कमी करून जे काही कपडे धुण्यासाठी लागणारं जे पाणी आहे ते पाणी झाडांना वगैरे प्रोव्हाईड करून पाण्याचा दुरुपयोग टाळतो आणि याच्यामध्ये कसं कपडे पावसाळ्याच्या पावसाळ्याच्या वातावरणात जर सुकत नाही सुकण्याचा जास्त कठीण जातात त्यावेळेस घरामध्येच टाकून फॅन वगैरे लावून ते कपडे सुकवलं जातात आणि पाण्याचा वापर टाळण्यासाठी वॉशिंग मशीनमध्ये वापर करून कमीत कमी पाण्यात धुऊन काढतो